मी शेतीमध्ये वखरपाळीला गेलो वखरपाळी करता करता माझ्याकडून काय झालं आहे मिरच्याचे तासंच काढले गेले हे काढता काढता माझच्याच्यामध्ये एक दोन तीन चार असे मिरच्या निघून गेल्या माझ्याकडून म्हणजे पूर्ण तासंच गेलं सर्व माझ्याक आणि गेल्यानंतर मी खूप नाराज झालो आता काय करावं काय करावं नाही आपले एकदोन तास गेले आता मिरच्या तर यायला पाहिजेत मिरच्या तर कमी आहे आपल्या तर याच्यात भागणार नाही काय करावं मग एक डोकं लढवलं म्हटलं आता काय करावं मी शेजाऱ्या माणसाकडे गेलो एका शेजारी गेल्यानंतर त्याला म्हटलं भाऊ सॉरी म्हटलं भाऊ मला तुमच्याकडून काही मदत पाहिजेत म्हणे काय मदत पाहिजेन मला भाऊ तुमच्या वावरात ज्या मिरच्या शिल्लक ज्या असेन कमीतकमी लावेल त्या मिरच्या मला देऊ शकता का तुम्ही माझ्या वावरातून माझे दोनतीन तास गेले आहे मग आता करावं काय तर मला वाटते तुमच्याकडून जावं घेऊन तर तो माणूस म्हणे नाही बा मी देत नाही माझी बायको आल्यानंतर मी पाहीन मी काय करायचं काय नाही तर म्हटलं ठीक आहे म्हटलं बुवा येऊ द्या तुमच्या बायकोला येऊ द्या पाहुया बोलून तुमची बायको आल्यानंतर मग करू काय जे करायचं ते हं ठीक आहे म्हणे मग तिथल्यात त्याची बायको पण आली होती त्याची बायको म्हणायला लागली या आले म्हटलं वयनी माझ्या वावरातले नाही का तीनचार तासं गेले म्हटलं तर म्हटलं तुमची इथलच्या मिरच्या देऊ शकता का ते म्हणे जा ना भाऊजी घेऊन तुम्हाला वाटलं तर घ्या अॅ तुमचं वावर काय आणि माझं वावर काय सारखंच आहे म्हणे आता तुमच्या वावरातल्या काय मिरच्या लागल्यात तर मी घेऊ शकते माझ्या वावरतल्या मिरच्या असल्या तर तुम्ही घेऊ शकता मग त्याच्या वावरातून बापा मी तासं वावरातले मिरच्याचे तासं घेतले वावरात गेलो एक एक एक एक लावलं त्याला खत दिलं बीड दिलं त्याचे लावून त्याचे पाणी दिलं आणि त्याला कमीतकमी जगवलं एवढं जगवलं तर माझा माझा दिल पण खूष झाला वळंन ते पण खूष झाले लगे एक नंबर काम झालं तर मला खूप आवडलं ते